मला सिनेमा आणि चित्रपट गाण्याची आवड असल्यामुळे मी केवळ वि सीज वि सी डी सी डी आणि रेकॉर्ड्स ह्याच्या संग्रहाच्या पाठीमागे लागलो मी कधी स्टॅम्प नाणी किंवा दगडं दगड संग्रकाच्या संस्थेत किंवा संघटने सामील झालो नव्हतो एन ते श शक्यतो सहज नव उपलब्ध नसल्यामुळे त्याला मी जरा थोडासा नाखूश होतो त्या ह्याच्यावर त्याच्यापेक्षा मला सी डी वि सी डी मिळावायच्या त्याच्यासाठी चोर बजारला जावं लागायचं काय काही रेकॉर्ड घेण्याकरता तर ते चाल मला परवडण्यासारखं होतं परंतु मुळात मला आवड चित्रपट गाणे आणि चित्रपटाची असल्यामुळे माझा कल हे चित्रपट संगीत आणि चित्रपट मुळात ह्याचाच संग्रह करायचा होता हा कारण जुने चित्रपटाची आवड मला लहानपणापासून असल्यामुळे आणि गाणी ऐकण्याची पण आवड असल्यामुळे माझा कल हा चित्रपटच्या व्हि सि डी आणि सी डी संग्रह करण्याच्या पाठीमागे जास्त होता त्यामुळे मी ते माझा जो छंद होता तो जोपासला